हॅलो गॅस सिलेंडर वितरण विभाग मी संजय इंगळे मी सध्या आता तामरी विभागमध्ये राहात आहे मला त्या ठिकाणी गॅस सिलेंडरची डिलेवरी हवी हवी आहे माझा जुना पत्ता आहे तो चेंज करून आता नवीन पत्ता ॲड करायचा आहे तामरी विभाग न नवी पेठ त्या एरियामध्ये मला आत्ता सिलेंडर हवा आहे तातडीनं आणून देण्याची गरज आहे तरी कृपया करून मला हा नवीन पत्त्यावरती गॅस सिलेंडर भेटावा हे विनंती